मी एक स्मार्टवॉच घेतली होती ती एकदम म्हणजे रिझनेबल रेट चांगल्या रेटमध्ये कमी स्वस्त रेटमध्ये व ते चालायची कंडिशन व हातात दिसायची स्टाइल वगैरे त्याचं थिकनेस व त्याचं वेट आणि त्याची जी बॅटरी बॅकअप हे समजा त्या सगळ्या गोष्टी मला एकदम चांगल्या व चांगल्या वाटल्या